शहरी भागात राहात असल्यामुळे मृत्यूची मुख्य कारणं जी आहेत ते म्हणजे डायबेटीस आहे हार्टटॅक आहे हाय बी पी आहे ही मुख्य कारणं सांगता येतील आमच्या परिसरात बाल मृत्यूचं प्रमाण अजिबातच नाही लहान मुलांसाठी लसीकरण मात्र उपलब्ध आहे आणि त्यासाठी काळजी घेण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्या ज्या नर्सेस आहेत त्या प्रत्येक घरोघरी जाऊन पाच वर्षाच्या खालील जर कोणी मुलं असतील त्यांची चौकशी करतात त्यांचं लसीकरण झालं आहे का नाही लसीकरण झालं नसेल तर त्यांची नावं नोंदवून काही काही लसी ज्या आहेत त्या घरी जाऊनसुद्धा त्या लसीकरण करतात अशी सेवा जी आहे ती सरकारी योजना ती चांगली आहे